हां वेलकम मॅम नवाब साहेब रेस्टॉरंटमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही काय ऑर्डर कराल ओके कधी पाहिजे ओके तुम्ही माझे अच्छा चार जणांसाठी तुम्ही टाइम सांगू शकता का अच्छा ठीक आहे आणि तुमचं ऑर्डर तुम्ही आत्ताच देऊ शकता का अच्छा हां हां ठीक आहे आम्ही ठेऊ प्रिपेअर तुम्ही सांगा ऑर्डर प्लिज आमची स्पेशालिटी आहे दुल आचारी लॉबस्टर हां हां ओके हां हां ॲक्च्युली याच्यामध्ये मासा असतो ज्याला आम्ही बारा तासांपर्यंत मॅरीनेट करून ठेवतो आणि त्यानंतर तो तळला जातो कांद्यामध्ये वगैरे कांदा वगैरे त्याच्यामध्ये असतो अजून त्याच्यानंतर तो तळला जातो आणि असा तो पदार्थ बनतो तो ॲक्च्युली एक मासा आहे ज्याला आम्ही बारा तासांपर्यंत मॅरीनेट करतो तुम्ही चारजणं आहात ना तर तुम्ही दोन डिश दोन मागवलेत तर बरं पडेल कारण एका डिशमध्ये दोन येतात फिश एका डिशची किंमत नऊशे आहे कारण हा आमचा स्पेशल पदार्थ आहे आणि तुम्हाला नक्कीच तो खाऊन मजा येईल हां हा आमचा स्पेशल पदार्थ आहे इथला ह्याची लॉबस्टरची साईज साधारण पाच ते सहा इंचांपर्यंत असते त्याच्यामध्ये आम्ही टमाटरची प्युरी वगैरे असते आणि तो बारा ते पंधरा मिनटापर्यंत आम्ही सारी त्याची प्रोसेस असते बारा तासापर्यंत मॅरीनेट केल्यानंतर बारा ते पंधरा मिनटांची प्रोसेस आम्ही त्याच्यावर करतो त्याच्यानंतर ते तुम्ही मला तर तसं सांगा तिखट वगेरे बनवायचं आहे का तसं आम्ही बनवू शकतो म्हणजे त्याचं आम्ही स्पायसेस मॅनेज करू शकतो ओके ओके आत्ता तर हां हां ठीक आहे ठीक आहे हां एका डिशचे नऊशे रुपये तुम्ही जर का चारजणं आहात तर दोन डिश मागवले तर तुमच्यासाठी बरं पडेल असं मी म्हणते हो हो ठीक आहे तर तुम्हाला चारजणांसाठी रात्री आठ वाजता टेबल हवा आहे ना आणि आमची स्पेशालिटी तुम्हाला दोन पाहिजे दोन आचारी लॉबस्टर ओके ओके थँक्यू